हो माझ्या अनेक आवडत्या मराठी म्हणी आहेत मराठी भाषा तशी मोठ्या प्रमाणावर समृद्ध आहे आणि त्याच्यात अनेक म्हणी आहेत माझ्या काही आवडत्या म्हणी म्हणजे अति तेथे माती असतील शिते तर जमतील भुते अडला हरी गाढवाचे पाय धरी असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ आधी पोटोबा मग विठोबा अन्नछत्री जेवणे वर मिरपूड मागणे अतिशहाणा त्याचा बैल रिकामा अंधारात केले पन उजेडात आले अक्कल नाही काडीची नाव सहस्रबुद्धे अति परिचयात अवज्ञा आईची माया अन् पोर जाईल वाया अंगाला सुटली खाज हाताला नाही लाज आयत्या बिळावर नागोबा आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे आपला हात जगन्नाथ अंगठा सुजला म्हणून डोंगराएवढा होईल काय औशी खाई तूप आणि सकाळी पाही रूप अति खाणे मसणात जाणे अडली गाय फटके खाय अंथरूण पाहून पाय पसरावे अंगापेक्षा बोंगा मोठा आपला तो बाब्या दुसऱ्याचे ते कारटे आपली पाठ आपणास दिसत नाही आजा मेला नातू झाला आत्याबाईला जर मिशा असत्या तर आपल्याच पोळीवर तूप ओढणे आलिया भोगासी असावे सादर आवळा देऊन कोहळा काढणे आधीच तारे त्यात गेले वारे इकडे आड तिकडे विहीर इछ्छी परा ते येई घरा इन मिन साडे तीन उथळ पाण्याला खळखळाट फार उंदराला मांजर साक्ष उचलली जीभ लावली टाळ्याला उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग उठता लाथ बसता बुक्की उरकाल उकराल माती तर पिकतील मोती उडाला तर कावळा बुडाला तर बेडूक